हां मी अजिंक्य गांजे बोलतो आहे तुम्ही अमृतायनी कॉलेजचे प्रिन्सिपल बोलत आहेत का सर ॲडमिशन घ्यायचं होतं आम्हाला बी फॉमला त्याच्याबद्दल काही माहिती सांगसाल सांगता का आम्हाला हो बारावीला पन्नास

हो दिलेली ना सी ई टी दिलेली ना हां हां हो हो चालेल ना आहे ना सर आता नीटला नाही सी ई टीला आहे पी सी बी ग्रुपला हा एटी फायव होते

हो हो चालेल तुमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन प्रोसेस कशी असते हो चालेल ना हो व्हॉट्सपला हाच नंबर आहे आमच् हो हो तुमच्या कॉलेजला काही बस सेवा वगैरे आहे का आमचं साकोर साकोरे हो चालेल ना चालेल चालेल तुमच्या कॉलेजमध्ये काही अदर ॲक्टिव्हिटी होतात का हो हो आणि काही स्पोर्ट ॲक्टि्हिटी वगैरे दुसऱ्या स्पोर्टविषयी हो हो शिक तुमच्या शिक् कॉलेजचा शिक्षण स्टाफ व्यवस्थित आहे ना तुमच्या तुमच्या कॉलेजचा रिजल्ट सांगू शकता तुम्ही टॉप काय लागलेला आहे यावर्षी बी फॉमचा तुमचा कॉलेजची प्लेसमेंट प्रोसेस सांगू शकता तुम्ही कशी असते ती चालेल सर मग आम्ही ऑनलाईन ॲडमिशन घेतो आणि ऑफलाईन पण तुम्हाला तिकडे ॲडमिशन घ्यायला येतो हो चालेल ना